मी बोट या कंपनीचे वायरलेस हेडफोन वापरतो त्याचे माझे मॉडेल हे रॉकर्स टू डबल फाईव्ह प्रो प्लस हे आहे आणि या प्रोडक्टसोबत माझा जो एक्सपीरियन्स किंवा जो अनुभव आहे हा एकदम उत्तम आणि पॉझिटिव्ह आहे कारण की माझं एफ एम सीचं डिस्ट्रिब्युशनचं वर्किंग असल्यामुळे मला रोज दुचाकीने प्रवास करावा लागतो दुचाकीने प्रवास करत असताना जे येणारे विविध रिटेलरचे कॉल म्हणा कंपनीवाल्यांचे कॉल म्हणा किंवा इतर मित्र किंवा फॅमिलिनचे कॉल म्हणा मी कंटिनू ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे म्हणजे दुचाकीवर ट्रॅव्हलिंग असल्यामुळे मला कॉल रिसिव्ह करायचे किंवा फोनवर बोलल्यामुळे माझा खूप हा वेळ जो आहे तो लॉस होत होता म्हणजे वेळेचा वाया जात होता पण जेव्हापासून मी बोटचे हे हेडफोन घेतले वायरलेस हेडफोन ऍकचुली वायरलेस हेडफोन घेतल्यापासून मी ट्रॅव्हलिंग करताना त्या लोकांसोबत म्हणजे कंपनीवाले म्हणा रिटेलर म्हणा दुकानदार म्हणा इत्यादी सगळ्यांसोबत व्यवस्थित कॉलवर बोलू शकतो गाडी चालवताना व्हाईल ट्रॅव्हलिंग त्याच्यामुळे मला जो माझा वेळ वाया जात होता किंवा टाईम इफिसिएंशी ही माझी सुधारली तसेच माझं जो फोन न उचलण्याचा प्रॉब्लेम लोकांना वाटायचा कारण की मी ट्रॅव्हलिंगवर असल्यामुळे बरेचदा आवाज न आल्यामुळे मी कॉल रिसिव्ह नव्हतो करू शकत किंवा बोलू नव्हतो शकत किंवा घाई असल्यामुळे कामात असल्यामुळे फोनवर बोलू नाय शकत तो जो नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडायचा माझ्या व्यवसायावर आणि माझ्या फॅमिली रिलेशन्ससवर तर तो या बोटच्या या वायरलेस हेडफोन प्रॉडक्टमुळे नाहीसा झालेला आहे ह्याची कॉलिटी उत्तम असून गाडीवरही ट्रॅ व्हाईल ट्रॅव्हलिंग मला व्यवस्थित क्लीयर आवाज येतो द्यट्स मिन्स त्याचे नॉईज कॅन्सरलेशन परफेक्ट असून साऊंड कॉलिटी उत्तम आहे त्याचप्रकारे रात्री एन्टरटेन्टमेंटच्या वेळेस मुव्ही वगैरे बघताना याचा बास व्हॉईस क्लीआरिटी मिन्स जर आपण बोलत असंल तर व्हॉईस क्लीआरिटी ऐकत असेल तर साऊंड क्लीआरिटी सुपीरिअर आहे बास आहे ओरिजिनल साऊंड म्हणजे तुम्ही जे म्युझिकल किंवा लिरिकल साऊंड आहे लिरिकल साँग आहे ते परफेक्टली या बोटच्या प्रॉडक्ट थ्रू एंजॉय करू शकता या प्रकारे बोट हेडफोन वायरलेस हेडफोन ब्रोकोल्स टू फाईव्ह फाईव्ह प्लस प्रोचे मला अनुभव पॉसिटीव्ह अनुभव आलेला आहे